आळंदी देहू दौंड लोणावळा जेजुरी शिरूर इंदापूर पिंपरी चिंचवड भोर वेल्हे मुळशी पुणे ठाणे अंबरनाथ बदलापूर कल्याण वसई पालघर बदलापूर कर्जत मुरबाड डहाणू भिवंडी माथेरान शहापूर उल्हासनगर नेरूळ नेरळ कळमेश्वर नागपूर कामठी हिंगणा रामटेक नरखेड मौदा पावशिवनी सावनेर कन्हान काटोल सिन्नर येवला मालेगाव देवळा निफाड इगतपुरी सटाणा त्र्यंबकेश्वर चांदवड पंचवटी कोल्हापूर पन्हाळा गडहिंग्लज शिरोळ हातकणंगले कागल गगन बावडा चंदगड राधानगरी आळते कोपर्डे सातारा महाबळेश्वर वाई फलटण कोरेगाव खटाव जावळी पाटण कराड माण खंडाळा चितळी पाटण उंडाळे पंढरपूर अकलूज माळशिरस माढा सांगोला करमाळा बार्शी मोहोळ सोलापूर औरंगाबाद खुलताबाद गंगापूर पैठण सोयगाव फुलंब्री कन्नड वैजापूर सिल्लोड मालखेड रफिकनगर अचलपूर वरूड भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा हिंगणघाट यवतमाळ आरणी वणी